हॅलो हां कोण हो बोलतो आहे हो आम्ही सगळं म्हणजे आम्हाला आमच्याकडे ए टू जेड सगळं सामान मिळतं म्हणजे कपड्यांपासून साबणापर्यंत नेल पॉलिश वगैरे कॉस्मॅटिक्स तुम्हाला सगळं मिळेल इकडे काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे होते अच्छा कोणत्या कंपनीचा आवडेल तुम्हाला आमच्याकडे लक्स मोती आता दिवाळी येते म्हणून तुम्हाला मोती तर आवडतच असेल आणि संतूर गोदरेज सिंथॉल तुम्ही कोणता यूज कर तुम्ही कोणता वापरता नेहमी अच्छा लक्समध्ये पण तुम्हाला जे म्हणजे रोजवाला पाहिजे चालेल मग किती युनिट लागतील चालेल आणि अजून काय लागेल शॅम्पू आमच्याकडे डव क्लिनिक प्लस हेड अँड शोल्डर्स वाटिका केशकींगचं आमच्याकडे दोन तीन टाईप्स अवेलेबल आहे दोन तीन तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यातून आणि ट्रेसमे कोणतं पाहिजे तुम्हाला अच्छा आणि आणि शॅम्पूमध्ये हो आत्ता आहे तर पण तुम्हाला अजून पाहिजे असेल तर आम्ही मागवू शकतो तुमच्यासाठी तुम्ही ब्रँड सांगा सनसिल्क पण आहे एक आमच्याकडे ब्लॅकवालं काळावाला सनसिल्क गुलाबीवाला सनसिल्क आहे पांढरावाला ब सनस्क्रीन आहे सनसिल्क आहे हेअर ऑईलचा क्वालि क्वालिटी खूप चांगला आहे मॅडम आमच्याकडे आमच्याकडे ममा मामाअर्थ आणि पॅराशूटचं एक तुम्हाला आमला ऑईल मिळेल मग तुम्हाला जास्मिन ऑईल मिळेल आणि मामाअर्थमध्ये पण तुम्हाला अनियन हेअर ऑईल मिळेल आणि आल्मंड हेअर ऑईल पण मिळेल तुम्हाला बजाज नंबर वनचं हो मॅडम आमा मामाअर्थचं खूप लोकं वापरतात आणि चांगले रिझल्ट येतं पण आणि तुम्हाला चालेल आम्हाला मग आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि तुम्ही आम्हाला लिस्ट पण पाठवू शकता तुम्हाला अजून पा पाहिजे असेल क्वांटिटी तर तुम्ही सगळं मेल करू शकता आमचा मेल मी तुम्हाला व्हॉट्सअपवर सेंड करते ओके